हो मी सुडोकू हा जापनीज खेळ खेळला आहे आपल्याकडे शब्द कोडे जसा खेळ आहे तसाच गणितीक्रिया करणारा चौकटींमध्ये आकडे मांडण्याचा हा खेळ आहे लोकसत्ता पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये हा खेळ मी पाहिला आहे खेळलो आहे हा मुलांना जर शिकवला तर त्यांच्या गणितीक्रिया अधिक चांगल्या होतील आणि त्यांना गणितामधल्या वेगवेगळ्या क्रिया करण्यास अधिक सोपे जाईल बेरीज वजाबाकी गुणाकार भागकार या क्रियांमधून मुलं खेळातून ज्ञान मिळवतील